मी माझ्या मित्राला सांगेन की मानसिक स्वास्थासाठी दररोज पाच दहा मिनटे श्वसनावर लक्ष केंद्रित कर तसेच त्याने तुझे मानसिक शांतता भेटेल आणि सकारात्मक विचार ठेव सकारात्मक विचार म्हणजे मी करू शकतो मी तयार आहे अशा सकार अशा सकारात्मक विचाराने तू नियमित उंचीवर जा उंचीवर जाशील ताण कमी करा असं पण मी मित्राला सांगेल अभ्यासाच्या मध्ये मध्ये पाच दहा मिनटांचा लहान विश्रांती घे तसेच उगात सतत पुस्तकात डोकं खूपसून बसू नको व तसेच यशा यशासाठी नियोजन करा असं सांगेल त्या दिवसाचे वेळापत्रक ठरव आणि लहान लहान टप्प्यात अभ्यास कर शेवटच्या क्षणापर्यंत सगळं ढकलू नको झोप पूर्ण कर दरोज किमान सहा आठ सहा नाहीतर आठ तासांची झोप घे झोप सहा सहा नाहीतर आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे कारण मेंदुला आराम मिळाला पाहिजे